आपण एखाद्या सेंच्युरी पेपरवरती रेखाचित्र काढलेले आहे आणि पेन्सिलनी आणि परत त्याला स्केच पेनने आपण घोटलं तर ते खूप रेखाचित्र जे आहे ते खूप अट्रॅक्टीव्ह वाटते आणि परत त्यामध्ये जर आपण कलर भरले तर अजून सुंदर दिसते ते जे कलर जे आहेत किंवा रंगकांड्या आहे त्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कलरच्या रंगकांड्या आहे हिरवा निळा पिवळा शेंदरी परत ब्लॅक ऑरेंज ग्रीन किंवा व्हाइट कलर झालं किंवा ग्रे कलर झालं किंवा अजून कुंडी कलर झालं तर हे सगळ्या प्रकारचे जे कलरचे जे रंगकांड्या आहेत किंवा ब्रश आहे आपण ऑइलपेंट करतो म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे ऑइलपेंटच्या डब्ब्या असतात तर त्यामध्ये आपल्याला जो ब्रश लागतो पेंटिंग करायला किंवा कलर करायला तर तो ब्रश रंगकांड्या ह्या सगळे जे सामग्री आहे ते आपण दुकानामधून खरेदी करतो कारण ऑनलाईन जर खरेदी केलं तर आपल्याला ते म्हणजे साहित्य कशी भेटणार कधी डॅमेज होतात जशी आपण डिली जशी ऑर्डर आपण केलेली असते या आर्ट सामग्रीची तर ते आपल्याला तशी भेटत नाही त्यातल्या त्यात परत एवढूशा साम एवढूशा सामानासाठी आपल्याला जसं सामान पाहिजे तसं सामान आपल्याला ऑनलाईन भेटत नाही आणि त्यामुळे आपण आम्ही जास्तीत जास्त मी जे आहे जास्तीत जास्त आर्ट सामग्री जे लागते पेन्सिल रब्बर खोडरब्बर शार्पनर तर स्केच पेन वेगवेगळ्या प्रकारचे स्केच पेन तर हे सगळं जे आहे ते मी दुकानातून जाऊन खरेदी करते